हो लहानपणीचे मला गोष्ट आठवते आम्ही होळीचा आणि येणारा सण पण होळीचाच आहे आम्ही लहानपनी मित्र मित्र आम्ही होळी खेळायचो आणि आमच्यामध्ये कसा टास्क कसायचा म्हणजे त्याला आपण म्हणू एक आमचं सम म्हणजे मित्र मित्रांमध्ये कसा सम आम्ही एक समज समजो म्हणजे समझोता केल्यासारखाच अस असायचा की जो जो कोणी कोडा माणूस आ विनारंग खेळलेला माणूस जायचा त्यांच्यामधून जो त्यांना ओला करेल ज्यांना त्या रंग भिज रंगानी भिजवेल त्या तो तो माणूस जिंकून द्यायचा आणि तो मित्र जिंकून द्यायचा असं काही आम्ही एक लहानपणी आम्ही असा खेळ खेळ खेळला होता मला आठवते आम्ही सगळे मित्र चार पाचजणं चारपाच जण आम्ही रंग खेळलो खूप रंग खेळलो होतो आणि चिंब ओले होतो आणि तेवढ्यातच एक आमच्या रिलेटिव तिथून जात होता तर आम्ही मित्र मित्रानी ठरवलं की जो त्यांनी त्याला रंगाने भिजवेल तो जिंकून जाईन आणि तो स्वभावानी रागीट होता त्यांच्यामुळे कोणीच त्याच्याकडे जायला तयार नव्हतं तर आमच्यामधून एक मित्र गेला आणि त्यानी पाठीमागून त्याला चिंब भिजवून टाकले आणि तो आम्ही त्याला विनर म्हणून घोषित केला असा एक असा आमच्या मित्रा मित्रामध्ये एक असं समज झाला होता असा एक असा एक नावीन्य आणि अनुभूतीपूर्ण तो खेळ आमच्या लाईफमध्ये घडला होता